भारतीय प्रसार माध्यमातून आपल्याला खूप काही बातम्या माहिती पडतात जीवनामध्ये काय घडते आहे या भारतामध्ये काय घडतं आहे जिल्ह्यामध्ये काय घडतं आहे इंटरनॅशनलमध्ये काय घडतं आहे नॅशनल सिटीजमध्ये काय घडतं आहे ते आतल्या बात बातम्या आपल्याला माहीत पडते बरो बातम्या जसं आता इलेक्शनचं टाइम हे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये बरोबर इलेक्शनच्याच बातम्या दिल्या जात आहे का क्राइम झालं आहे तिथं क्राइमच्या बातम्या दिल्या जातं आहे का बरोबर त्या बातम्या बरोबर सुसंबद्धच येतात क्राइमची बातमी बरोबर क्राइमच्याच दिल्या जातं आहे ॲक्सिडेंट झाला असंल तर ॲक्सिडेंटच्या बद्दल ते सांगितलं जातं कुठे काही आ आग लागली तर आगीबद्दल सांग आगीत आगीची बद्दल बातमी बरोबर दिली जाते योग्य ते सत्वे पण दाखव दाखवतात काही नोकरीचे नोकरीच्यासुद्धा बातम्या दाखवल्या जातात आणि आता इलेक्शन इलेक्शनच्या बरोबर बा दाखवल्या जातात निवडणुकाचं बातम्या बरोबर निवडणुकीच्या सुसंबद्ध असले तर बातम्या बरोबर त्यांच्यानुसार दाखवल्या जातात आणि प्रसिद्ध असे असे प्रसिद्ध असले वर्तमानपत्र जसे टाइम्स ऑफ इंडिया लोकमत न्यूजपेपर हिंदुस्तान टाइम्स द हिंदू इंडियन एक्सप्रेस ह्या खूप जास्त प्रसिद्ध वर्तमानपत्रे आहे आणि न्यूज चॅनल म्हटलं की एन डी टी व्ही आजतक बी बी सी न्यूज इंडिया टी व्ही न्यूज ह्या न्यूज फार जास्त चालतात